हॅलो मॅडम माझं बारावी आत्ताच झालं आहे मी एक विद्यार्थिनी आहे आणि हे राजश्री शाहू कॉलेज इंजिनीअरिंग कॉलेज आहे ना अ मला थोडी माहिती हवी होती मॅडम इंजिनीअरिंगबद्दल मला थोडंसं असं द्विधा मनस्थिती होती की कुठल्या फॅकल्टीमध्ये घेऊ मला प्लीज थोडी मदत करू शकाल का

मला नाईन्टी सिक्स पर्सेंट आहेत मॅडम अच्छा मला तेच अच्छा मॅडम मला अजून एक विचारायचं होतं मी विचारू का म्हणजे मार्क्स तर आहेत कट ऑफ चांगला आहे पण मला सीईटी थ्रू यावं लागेल की डिरेक्ट ॲडमिशन होईल म्हणजे मी सीईटीचा फॉर्म वगैरे भरणार आहे तसा पण मला हे पण एक द्विधा मनस्थितीमध्ये होते की मी सीईटीचं फॉर्म भरू की एन्ट्रन्स एक्झाम द्यु अच्छा अच्छा अच्छा हो हो अच्छा

अच्छा अच्छा

अरे वा छान

अच्छा म्हणजे जेवणाची जेवणाची सुविधा चांगली आहे

हो हो आणि वेळही वाचा वाचतो मॅडम असं काही जर सुविधा पुरवण्यात आली तर आमचा वेळही वाचतो अच्छा अच्छा मॅडम आणि अजून एक विचारायचं होतं की जर आपण चौथ्या वर्षाला असतो तर बघा बाकी कॉलेजेसमध्ये कसं कॅम्पस वगैरे येतं तर राजेश्री शाहू इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये कॅम्पस वगैरे येतात का कंपनीज येतात का वॉव किती छान

अच्छा हो हे पण एक खूप महत्त्वाचं आहे मी ॲडमिशन घेण्यामागे मला म्हणजे तिथे कॅम्पस जर छान असेल तर मला आवडेल कारण इथे अजूनही कॉलेज आहे पण या कॉलेजबद्दल मला आधीपासनं असं वाटायचं की मी इथे जायचं इथे ॲडमिशन घ्यायची पण मला पूर्ण माहिती नव्हती मॅडम तुम्ही भरपूर माहिती दिलेली आहे हो हो बरं बरं आहे अच्छा अच्छा मॅडम मला थोडं ते स्कॉलरशिप वगैरे त्याचे जे डेट्स येतील त्या मला या नंबरवर कळ कळवाल का प्लीज म्हणजे ती परीक्षा जेव्हा असेल हां हां हो म्हणजे मी ती परीक्षा द्यायला येऊ शकेल नक्कीच मॅडम नक्की तुमच्याशी बोलून मला फार आनंद झालेला आहे मॅडम नाही पण माझी खूप द्विधा मनस्थिती होती मी कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ आणि आता तर म्हणजे काही प्रश्नच उरला नाही तुम्हाला बोलले आणि असं वाटलं की झालं आता इथे मी फायनल ॲडमिशन करणार आहे मी माझ्या आई वडिलांना घेऊन नक्कीच येईल मॅडम धन्यवाद मॅडम अच्छा अच्छा हो हे पण योग्यच आहे अच्छा थँक यू थँक यू मॅडम